आरोग्यसेवांचा खर्च तर वाढत चाललाच आहे त्याबद्दल काही शंकाच नाही आहे पण राज्य सरकार गरिबांसाठी जे आपले सरकारी दवाखाने आहेत तिथे भरपूर कमी खर्चामध्ये प्रत्येकाचं निदान होतं त्यानंतर औषधांसाठी पण जन औषधी केंद्रं सरकारने उभारले आहेत ठिकठिकाणी खोलले आहेत तिथे आपल्याला जे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के सवलतीमध्ये तीच औषधं भेटतात तर त्याच्यामुळे म्हणजे गरिबांना त्याचा फायदा होतो आहे आणि गरिबांसाठी खेड्या पाड्यामध्ये पण आशा आहेत आशा वर्कर्स ठेवलेल्या आहेत ज्या फ्रीमध्ये म्हणजे डायरीया वगैरे असेल तर थोडंफार छोट्या मोठ्या आजारांवर औषधं देतात किंवा आपलं पेनकिलर्स पॅरासिटेमॉल वगैरे पुरवतात आणि तालुका लेवलला पण एक प्राथमिक आरोग्य केंद्र असतं तर गरिबांचं हे तेवढी काळजी तर घेतातच आहे फक्त एवढंच आहे की तिथे जी स्वच्छता असते ती एवढी चांगली नसते आपण जर याच्याशी तुलना केली प्रायवेट हॉस्पिटलशी तर ती स्वच्छतांच्या बाबतीत आणि वेळ थोडा जास्त लागतो प्रायवेट हॉस्पिटलमध्ये आपण पैसे भरले की आपलं काम लगेच होतं लगेच आपल्याला बेड वगैरे भेटतो इथे फेऱ्या जास्त मारायला लागतात लाईनीमध्ये ताटकळत उभं रहायला लागतं एवढंच आहे पण पैशांच्या बाबतीत तरी काही प्रॉब्लेम नाही आहे